आजकाल आपण अनेक गोष्टी मा फोनवरून मागवतो एक ॲप आहे मीशो असेल फेसबुकवरून असेल अशा अनेक ॲपवरून आपण ऑनलाईन वस्तू मागवतो त्यातील जर एखादी वस्तू चांगली नाही आली तर ती आपल्याला रिटर्न पा पाठवावी लागते तेव्हा क तेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट रिटर्न पाठवतो तेव्हा त्या ॲपवरून आपण त्या व्यक्तीला इन्फॉर्म करावं लागतं तेव्हा आणि आप जेव्हा ती गोष्ट आपण त्या वस्तू जेव्हा रिटर्न पाठवतो ना तेव्हा आपल्या अकाऊंटवर पैसे येतात ती क खात्यात रिफ्रां देण्याची विनंती करायची की पैसे आम्हाला अकाऊंटवर पाठवा अशी विनंती करावी लागते रद्द केलेल्या ऑर्डर्सचा रिफाईंड ॲपच्या वॉलेटवर क करण्या कसे करायचं हे विचारायचं त्यांना पूर्वीच्या सिनारीयाप्रमाणेच आपण ऑर्डर देण्यासाठी वापरलेल्या ॲप किंवा प्लॅटफॉर्मवरील आपल्या खात्याचा रिफाईंड देण्याची त्यांना विनंती करायची असते तेव्हा आपलं पैसे आलेले चेकआउट करायचे किंवा जर आपल्याला रिटर्न ऑर्डर द्यायचे असेल तेव्हा ती वस्तू रिटर्न द्यायची आणि त्या बदल्यात आणखी वस्तू मागवता येते अशा अनेक गोष्टी करता येतात